घराच्या आजूबाजूचं बाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी खालील उपाय करता येतात जसे कचरा व्यवप व्यवस्थापन ओला किंवा सुका कचरा वेगळा करून तो योग्य ठिकाणी टाक टाकतो पुनर्वापर आणि पुनर्विकसनास प्राधान्य देतो त्याचबरोबर स्वच्छता मोहीम राबवल्या जातात शेजाऱ्यांसोबत परिसराची नियमित स्वच्छता करतो सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण कर करतो त्याचबरोबर प्लाश्टिकचा कमी वापर करण्यासाठी सुद्धा लोकांना जागृत करतो प्लाश्टिकच्या पिशाव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करणे यासाठी लोकांना प्रो प्रोत्साहित करता येते झाडे लावणे तसेच परिसर हरित ठेवण्यासाठी म्हणजे सुंदर ठेवण्यासाठी हिरवेगार ठेवण्यासाठी झाडे लावावीत आणि त्याची निगा राखावीत त्याचबरोबर रोगराई टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कीटकनाश नाची फवारणी करतो स्वच्छ परिसर आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी फायदेशीर ठरतो त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने योगदान द्यावे